परवा दुपारी एक मैत्रीण माझ्याकडे आली आणि तिच्याकडे एक पुस्तक होतं ते तिने मला दाखवलं पुस्तकाचं नाव होतं टिपूस नाव बघूनच मी खूप हरखले अरे इतकं वेगळ्या नावाचं पुस्तक हे कुठे मिळालं तुला तर मला ती म्हणली हे पुस्तक मी तुला वाचण्यासाठी म्हणून आणलं आहे मला वाचण्यासाठी अरे बापरे मी कुठे एवढी पुस्तकं वाचते पण मग ती म्हणली नाही तू हे पुस्तक वाचून बघ तुला खूपच आवडेल म्हणून मी ते पुस्तक माझ्या हातात घेतलं आणि पुस्तकाचं कव्हर बघितलं एक छानसं कमळ खाली एक तळं तळ्यात थोडंसं पाणी आणि मध्ये हिरवा पिवळा निळा असे रंग मी म्हटलं अगं काय विषय तरी काय आहे पुस्तकाचा तर ती म्हणाली थोडासा आध्यात्मिक आहे पण तुला आवडेल असं मला वाटलं म्हणून मी तुझ्यासाठी आणलं आहे ते आध्यात्मिक विषय बापरे म्हणजे बरंचसं डोक्यावरूनच जाणार आपल्या आपण कुठे एवढं वाचन करतो आध्यात्मिक पण तिचा अगदी मला आग्रहच होता की काही झालं तरी तू हे पुस्तक वाचूनच बघ इतकं सोप्या भाषेत इतकं छान तिने सांगितलेलं आहे लेखिकेने की तुला ते पटकन कळेलही आणि कळलं तर नीट आवडेलही अरे बापरे पण मी शेवटी तयार झाले मी म्हटलं की चला एवढी तू आग्रह करते आहेस तर मी वाचून तरी बघते काय आहे पुस्तकात आणि मी पुस्तकाचं पहिलं पान उघडलं त्यातलं पहिलं वाक्य वाचूनच सगळंच माझ्या डोक्यावरून गेलं म्हटलं अगो बापरे किती अवघड आहे गं हे मला कसं काय कळणार पण ती म्हटली अगं नाही तू जसं वाचायला जाशील ना तर एकेक पान वाचल्यावर तुला नक्की कळेल की पुस्तक कशावर आहे आणि आपण काय त्यातून घेऊ ते मी मुद्दाम तुझ्यासाठी हे आणलं आहे वाचायला मी सुद्धा आधी असा विचार केला होता की व आपल्याला आवडणार नाही पण मला खूप आवडलं आणि मग मला वाटलं तुलाही ते नक्कीच आवडेल म्हणून मी आणलं आहे मग मी कबूल झाले मी म्हटलं चल तू आता हे पुस्तक इथे ठेवून जा मग मी वाचते निवांतपणे वाचते हळूहळू वाचते म्हणजे मला कळेल आणि मग मी ते पुस्तक वाचायला सुरूवात केली पहिलीच त्यातली कथा मी वाचली आणि अक्षरशः मी भारावून गेले मला असं वाटलं अरे अध्यात्मासारखा इतका अवघड विषय की जो अनेक सामान्य माणसांच्या डोक्यावरून जातो किंवा जे त्याच्यातलं फारसं वाचन करत नाहीत त्याच्याशी जास्त संबंध नाही आहेत असे लोक त्या विषयाच्या वाटेलाच जात नाहीत पण हे इतक्या सोप्या शब्दात जर एखादी लेखिका आपल्याला सांगत असेल समजावून तर मग हा विषय खूपच सोप्पा आहे काहीच आपल्याला ह्याच्यात अवघड वाटत नाही आहे असं करून मी पहिली कथा वाचली पहिल्या कथेमध्ये सर्वांना बरोबर घेऊन आपण कशी प्रगती करू शकतो हे खूप सोप्प्या शब्दात छान पद्धतीने सांगितलेलं होतं आणि त्याच्यासाठी उदाहरणसुद्धा अगदी आपण रोजची बघणारी फुलं रोजचे बघणारे आपण पक्षी निसर्ग ह्याच्यातलीच उदाहरणं देऊन खूप सुंदर प्रकारांनी तिने सांगितलं होतं की आपण एकमेकांनी प्रत्येकाच्या विकसनासाठी विकासासाठी कशी त्याला स्पेस दिली पाहिजे प्रत्येकाच्या विकासासाठी प्रत्येकजण कसं उपयोगी पडू शकतं हे त्यांनी लेखिकेने सांगितलं होतं आणि मग हळूहळू करता करता मी एक दोन तीन अशा कथा त्याच्या वाचत गेले आणि मी त्याच्यामध्ये इतकी गुंगून गेले की मला ते पुस्तक कधी संपलं ते कळलं नाही म्हणजेच वाचू का नाही असा सु सुरवातीला प्रश्न पडला होता पण मी ते पुस्तक एका बैठकीत वाचून काढलं आणि नंतर त्या मैत्रिणीला लगेच फोन केला आणि सांगितलं की अगं तू दिलंस बरं झालं बर का मला फारच आवडलं हे पुस्तक आता मी माझ्या आणखी मैत्रिणींना पण वाचायला सांगेन म्हणजे त्यांनाही ते आवडेल खरं म्हणजे विषय अवघड वाटला तो सुरवातीला पण ते इतक्या सोप्या पद्धतीने इतकी छान छान उदाहरणं देऊन तिनी समजावून सांगितलं आहे की अजिबातच अवघड वाटलं नाही मला खूप सोपं वाटलं छान समजलं थँक्यू